हो मराटी भाषा आता खूप इम्पॉर्टंट आहे मराठी भाषा आता खूप पाठी पडू लागली आहे मी स्वतः मराठी असल्यामुळे माझी मातृभाषा मराठी असल्यामुळे मी मराठी शाळेमधूनच शिकली मराठी भाषेमधूनच मी पुढे गेली आहे आता मी जेवढं स्वत ला मराठी भाषेमध्ये भावना माझ्या व्यक्त करू शकते तेवढ्या मी इंग्रजी भाष इंग्रजी भाषेमध्ये माझी भावना व्यक्त करू शकत नाही म्हणजे मी इंग्रजी भाषेला पाठी नाही पाडत आहे पण मराठी भाषा पण खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश भाषा पण आता इम्पॉर्टन आहे कारण की इंग्रज जेव्हा पहिला आपल्याकडे आलेले ते आता इंग्रजी भ इंग्रज म्हणजे भा भारत थोडून गेले पण त्यांची भाषा पण आपण इंग्लिश बोलत आहे तर इंग्लिश पन इम्पॉर्टंट आहे आणि मराठी पण खूप इम्पॉर्टंट आहे पण आपण मराठी भाषा ही विसरली नाही पाहिजे आपली मातृभाषा आहे आपली मूळ भाषा मराठी आहे आपण मराठी भाषा म्हणून खूप टिकऊन ठेवली पाहिजे पण आता मुळात कसं झालं आहे की आपण जेव्हा आपण आपला जवळ जेव्हा नवीन मूळ जर्माला येतं तेव्हा आपण इंग्रजी खूप पुढे इम्पॉर्टंट असल्यामुळे आपण त्याला पहिला मराठी सॉरी मराठी म्हणजे शाळेमध्ये कधी टाकत नाही आता खूप जणं सगळ्यात पहिला त्या लोकांना इंग्रजी शाळेमध्ये टाकतात इंग्रजी शाळेमध्ये टाकणं चांगलं आहे पण आपली मूळ भाषा पण त्यांना नीट वाचायला यायला पाहिजे आता मी किती जणांना बघते की जेनकांना मराठी वाचायला पण येत नाही मराठीचं गो व्याकरण पण येत नाही नीटपर्यंत प्रमाणे ते लोकं इंग्लिश इंग्लिशच ब बोलत राहतात मराठी भाषा तर म्हणजे आता विसरून गेलेत मराठी सगळे आपण जेव्हा गाडी चालवतो रिक्षावाल्यांला पण आपण आपल्या म मातृभाषेमध्ये बोलू शकत नाही हि रिक्षावाल्यांशी पण आपल्याला मराठीमध्येच बोला सॉरी हिंदीमध्येच बोलायला लागतं त्यांच्या विषयामध्येच बोला लागतं असं झालं आहे पण आपण मराठी भाषा शिकायला पाहिजे आपण जे म्हणजे आपल्याकडून बाहेरच्या देशाकडून आपल्याकडे काम करायला येतात त्या लोकांनी पण आपली भाषा शिकायला पाहिजे म्हणजे आपण पण त्या भाषे जे राज्यामध्ये जातो आहे तर आपल्याला मराठी पण यायला पाहिजे असं त्यांना कळायला पाहिजे पण आम त्यांना समजत नाही ते लोकं मराठी भाषेला प्रोत्साहन देत नाही त्या लोकांना पण मराठी यायला पाहिजे पण आपण जास्त जास्त मराठीमध्येच बोलायला पाहिजे आपणन कधीपण रिक्षावाल्याशी हिंदीमध्ये बोलायचं नाही आपण आपल्या मराठी भाषेमध्येच बोलायचं की मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे त्याला समजलं नाही तर त्याला आपण ओरडू शकतो तू आमच्या इथे काम करायला आले आम्ही तुमच्या इथे आलो नाही की हिंदीमध्ये बोलू आम्ही तुम्ही मराठीमध्ये बोला आणि दुकानवाल्याशी पण आपण तो मराठी असून पण आपण आता स्वतःहून मराठी कधी बोलतच नाही आपण की त्यांना हि हिंदीमध्येच बोलतो ए भैय्या मेरेको ये चाहिये असंच बोलतो आपण मराठीमध्ये भाषा आपण स्वत पण विसरून चाललो आहे आपण मराठी भाषा कधी विसरून चालणार नाही आपण मराठीमध्ये बोलायलाच पाहिजे मराठी विषयाला पण प्राधान्य दिलं पाहिजे